मला विविध कुझीन पदार्थ बनवायला खूप आवडते रोज वेगवेगळे पदार्थ बनवणे व ते कुटुंबातील सदस्यांना खाऊ घालणे ह्यात मला खूप आनंद मिळतो आणि ते म्हणतात ना जेवण बनवताना जर आपला मूड चांगला असला आपण खुश राहिलो तर स्वयंपाक सुद्धा आणखी चविष्ट होतो आणि मला तर सर्वात सोपे कुझीन म्हणजे पुरणपोळी वाटते पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ माझ्या कुटुंबात तसेच महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवतांच्या नैवेद्यात तिचे खूप महत्त्व आहे पुरणपोळी बनवणे हे खूप सोपे आहे त्यासाठी फार काही घटक नाही लागत फक्त चण्याची डाळ साखर मैदा तेल मीठ पाणी साजूक तुप गूळ वेलची पावडर इत्यादी घटक लागतो आणि बनवणेही हे अगदी सोपे आहे बरं का आधी काय करायचं चण्याची डाळ घ्यायची त्यां त्याला एकदम स्वच्छ धुवून काढायचं तीन चार तास भिजत घालायचं साजा साधारण तिप्पट पाणी घालून शिजत ठेवणे किंवा कुकरला शिजवून चार शिट्ट्या कराव्या डाळ शिजेल तोपर्यंत गूळ चिरून घ्यायचा व डाळ शिजली की पाणी असेल तर आटवून घ्यायचा नंतर काय करायचं गूळ साखर घालायची व चांगली आटवायची पुरणामध्ये वेलची पूड घालून मिक्स करायचं मग नंतर डाळ शिजत असेल तेव्हाच मैदा मळून घ्यायचा मैद्यामध्ये एक चमचा मीठ घालावा आणि थोडं तेल घालून त्याला चांगलं चोळून घ्यायचं तेल एक बॅटर तयार करायचा आणि मग पाणी घालून मैदा सैलसर भिजवून झाकून ठेवायचा थोडा वेळ झाकून ठेवायचा मग पुरणाचे गोळे तयार करायचे जेवढे आपण तयार करू शकतो एका टाईमला आपण पाच गोळे तयार करू शकतो पुरणाचे गोळे तयार करून मग पुरणाच्या निम्मे पीठ घ्यायचे म्हणजे आपण मैद्याचे पीठ मळले होते ना ते पीठ घ्यायचे व मग पुरणाचे त्यात पुरण घालून गोळे तयार करायचे मग पोळी तयार करायची साजूक ना नाजूक हाताने लाटायची पोळी मग ते मस्त तव्यावर साजूक तुपाने मस्त भाजून दोघी साइडहून घ्यायची आपण हे पुरणपोळी आमटी सुद्धा आ आमटी सोबत सुद्दा किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो